मी ती गाडी दोन हजार एकोणावीसला घेतली होती तीस लाखाला पण ती मला वापरून आता झाले आहे पाच वर्ष आ ती गाडी मी तो तुम्हाला देते पण त्या गाडीची काही प्रमाणात सर्व्हिसिंग ही बाकी आहे त्यामुळे मी त्या त्या सर्व्हिसिंगचे पैसे हे कट करते व ती गाडी तुम्हाला पंधरा लाखाला विकते तर त्यामुळे ती गाडी वापरताना सावकाश वापरा व काळजीपूर्वक वा वापरा मी आत्तापर्यंतही त्या गाडीला एकदाही ठोकले नाही किंवा त्या गाडीवर कोणतेही सायब क्राईमची रिपोर्ट्स नाही आहे की ती चोरीची गाडी नाही किंवा त्या गाडीने मी कोणतेही ॲक्सिडेंट केलेले नाही आहे त्यामुळे पुली पुलीस जरी बोलले तरी त्या त्याचे कागदपत्र संपूर्ण माझ्याकडे आहेत ती ब्लॅकमध्ये घेतलेली गाडी नाही ती कॅशवर घेतलेली गाडी आहे त त्याची कागदपत्र मी तुमच्या डिजिलॉकर मी ते कागदपत्र माझ्या डिजिलॉकरमधून तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्नच करते मा त्या ती गाडी कधी घेतली कुठून घेतली कशी घेतली कितीला घेतली कोणत्या कोणत्या कंपनीची गाडी आहे व कोणत्या शोरूममधून घेतली याची कागदपत्र माझ्याकडे संपूर्ण पद्धतीत आहेत त्याचे त्या तुम्हाला लागणारे सर् सर्व कागदपत्र मी तुम्हाला देईनच पण ते ती गाडी वापरताना सावकाश व नीट पद्धतीने वापरावी कारण त्याची त्या गाडीची काही प्रमाणात सर्व्हिसिंग केली केली नसल्याने ते गाडी थोडी दुरुस्त होण्यास वेळ लागेल मी ती गाडी सं नेहमीच वापरली गेली नाही तर मी कधी गावाला जाण्यापुरतीच वापरलेली आहे तुम्ही पण तीच वा तशीच वापरावी अशी माझी इच्छा आहे ती त्या गाडीवर माझा आत्ता काही अधिकार नाही पण तरीही ती गाडी तुम्ही स्वच्छ व टापटीप ठेवे अशी माझी इच्छा आहे शोरूमधून घेताना त्या गाडीमध्ये अनेक कलर्स होते पण ह्या क हा कलर निवडण्या मागचा का मागचं कारण असं की ह्या ह्या कलरला कोणताही डाग लवकर दिसणार नाही किंवा स्क्रॅच लवकर दिसणार नाही तसं माझ्याच गाडीला खूप चांगल्या पद्धतीचे फीचर्स आहे व ती खूप डिफरंट आ आहे त्यामध्ये अनेक फीचर्स आपल्याला दिसून येतात त्याचे व्हील्स जे आहेत ते खूप वेगळे व आकर्षित आहेत त्या माझ्या फ माझ्या गाडीच्या आतमध्ये टी व्ही टी व्हीमुळे त्या गाडीची ॲट्रॅक्टिव आकर्षण वाढते व त्याची सौंदर्यही वाढते त्या गाडीचा कलर ग्रे असल्यामुळे त्याला कोणतेही दुसऱ्या कलरचं रिफ्लेक्शन होत नाही अंधारात ती गाडी चमकते तशीच उन्हातही ती तशी तेवढीच चमकते स्टेरिंग खूप सुंदर खूप चांग स्टेरिंग खूप वळवण्यास सोपे व उपयुक्त आहे व त्यात त्याचे अनेक फायदे आपल्याला माझ्या गाडीतून तुम्हाला दिसूनच येतील सीट कवर खूप कम्फर्टेबल व कलरफुल औ आणि बेस्ट आ आहे त्याचे त्या गाडीमध्ये मी कार डेकॉरसुद्धा केलेला आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा खर्चही मी ॲड केलेला नाही त्यामुळे ती गाडी तुम्ही वापरताना नीट वापरावीत डिजिलॉकर डिजिलॉकरमध्ये मी माझं मी माझं पासबुक वगैरे तुम्हाला पाठवेलच जर टोल नाक्यावर तुम्हाला आडवेले आडवले गेले जरी तरी तुम्ही माझे कागदपत्र त्यांना देऊ शकतात कारण की तुमच्या नावावर अजूनही गाडी झालेली नाही